पोहण्यासाठी तर खूप मस्त नदी तलाव अशा ठिकाणीच पोहायला पाहिजे पण तसं प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी मिळत नाही तर त्यामुळे कसं विहिरीत किंवा स्विमिंग टँक यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला जातो जसं आम्ही आमच्या भागामध्ये नदीत जातो तर तिथे आम्ही पो पोहतो तिथे पोहण्याचा आनंद घेतो आणि बाहेरगावी कुठे गेलंच जिथं नदी नसेल तर आम्ही त्या विहिरीमध्ये किंवा जिथे कुठे स्विमिंग टँक असेल तशामध्ये आम्ही त्या पोहण्याचा आनंद लुटतो